हॅलो हां बोला बोला मॅडम पाहिलेलं मी ते रिनोवेशनचं काम करायचं आहे ना सुरू आपल्याला तुमचं घर पाहिलं आहे मी सगळं आणि ते प्लॅन मी वर्कआउट केलेलं आहे तुम्हाला आत्ता वेळ असेल तर मी एक्सप्लेन करतो पाहिजे तर काय काय करता येण्यासारखं आहे ते हां हां हां हो तुम्ही बोललात की नाही नाही तुम्ही बोललात की किचन थोडा एक्स्टेंड करायचा आहे ना तुम्हाला एक चार पाच फूटाने तरी त्याची लांबी वाढवायची आहे रुंदी तर काय करता येणार नाही आपल्याला लांबी वाढवता येईल हां तर ते ओके ते ते हां बर बर ठीक आहे ओके ओके हो हो हो ते लक्ष हां ते लक्षात आहे माझ्या ते लक्षात आहे माझ्या ही जी पाहिजे चिमणी चिमणी जी आहे इलेक्ट्रिक चिमणी ती पण आपण तुमच्या पसंतीची आपण तुम्ही आपण जाऊया शो शोरूमध्ये जाऊया तिथनं तुम्ही सिलेक्ट करा ती पण आपल्याला फिट करता येईल आणि मग ठीक आहे ते ते होईल सगळं आणि बेडरूमच्या बाबतीत तुम्ही जे बेडरूम बेडरूम पण तुम्हाला वाढवायची ना एक बेडरूम वाढवायचे म्हणे काहीतरी हा तर हॅलो आवाज क्लिअर येत नाही आहे तुमचा हां मोठ्यांंदी बोला थोडा हां हां तर बेडरूमचं काय तुमचं बे बेडरूमची रिक्वायरमेंट सांगा बरं तुमची ॲक्च्युली परत हो ओके ओके ते होईल आणि बाथरूम किती बाय कितीची आपली सहा बाय चारची ठरली होती ती साईज फायनल करायची ना आपली नाही नाही सहा बाय चार घ्यायची का आठ बाय चार पण होऊ शकते म्हणून विचारलं मी सहा बाय चार घ्यायची का आठ बाय चार घ्यायची वॉशिंग मशीन किंवा तिथेच ठेवायचं आहे का आपल्याला अच ओके ओके बर बर आणि फॉल सिलिंगचं का सगळ्या घराला करायचं आहे का किचन सोडून सगळ्या सगळीकडे करायचं आहे का आपल्याला हां हां आणि तो जो मधला पिलर आहे तो जर काढायचा असेल तर आपल्याला गरडर टाकावं लागेल मधला पिलर जर ती भिंत जर काढायची झाली आणि तो पिलर एक काढायचा झाला तर आपल्याला गरडरची व्यवस्था करावी लागेल वर मग तं तरच ती हां तरच ती रूमची साईज म्हणजे हां मर्ज मर्ज होऊ शकेल व्हरांडा आणि हॉल आपला मर्ज होईल वर आपण गरडे टाकू आणि भिंत काढून टाकू आणि तो एक पिल्लर जो मध्ये येते तोही आपल्याला काढून टाकता येईल हो पण आधीचं लोड बिअरिंग आहे तुमचं आता आपण जे करणारे ते काँक्रीटचं म्हणजे आर सी सी करणारे आणि ते असं हायब्रीड टाईप होईल आपलं म्हणजे बरं का आणि आणि जुन्या घराला येईल त्याने त्याच्यामुळे आणि लिकेज लीकप्रूफ जे आहे का तोही आपल्याला तो त्याच्यावरही काहीतरी काम करावं लागेल मग संपूर्ण टेरेसचं हं लिकप्रूफ करून घेऊ आपण म्हणजे आणि वरच्या व गा याचं गार्डनिंगचं काय म्हणाल टेरेस गार्डनचं काय हो म्हणत होता हा मग ते मग ठीक आहे एक गार्डनर आहे माझ्या ओळखीचा त्याला मी पुढच्या वेळेला घेऊन येतो तुमच्याकडे बरं का चालेल मी प मा जे काय मी प्लॅनिंग केलं आहे ते तुम्हाला उद्या दाखवायला येऊ का न म मग अच्छा